कुटुंबामध्ये जितकं स्थान पुरुषाला आहे तितकंच स्थान स्त्रीलासुद्धा आहे कारण पुरुषाची अर्धांगिनी म्हणून स्त्रीला ओळखलं जातं आणि पुरुष मंडळी ते जरी काम करून पैसे वगैरे घरी आणून देत असेल देत असले तरी त्याचं पूर्ण मॅनेजमेंट हे घरची स्त्रिया करत असतात आणि ही पूर्वीपासून आजपर्यंत हे चालत आलेलं आहे नेहमी घरच्या स्त्रियाच हे कामाचे नियोजन करत असतात आणि ते आपल्या घरच्या मंडळीना म्हणजे पुरुषांना सांगत असतात त्या हिशोबानं सगळं होत असतं त्यामुळे जितकं स्थान पुरुषांना पण आहे तितकं स्थान स्त्रियाना पण आहे